आता जसं कुठेही फिरायला जायचं असलं जसं महाराष्ट्र दर्शन तर खूप जास्तीत जास्त लोकं जाऊ शकतील लोकं म्हणजे महिला जाऊ शकते कारण महिला जे हाप टिकीट असल्यामुळे हाप टिकीट असल्यामुळे महिला जास्त फिरू शकते जेण्ट्सपेक्षा तर खूप बऱ्याचशा महिला अशा फिरायला जाऊ शकते कारण हाप टिकीट असल्यामुळे आता जसं कुठे आधी शंभर रुपये टिकीट असली तर आता हाप टिकीट झाली पण्णास रुपये टिकीट जसं वर्देला जायचं असलं तर आधी शंभर रुपये टिकीट होती तर आता पन्नास झाली इखूम तीस रुपये झाले तसं खूपखूप क कमी प्रमाणात टिकीट कमी झाली तर आता महिला जास्तीत जास्त खूप ठिकाणी फिरू शकता महाराष्ट्र दर्शनला जाऊ शकतात तर खूप बऱ्याचशा महिला आता महाराष्ट्र दर्शनला जातात हाप टिकीट असल्यामुळेच नाही तर कोणाकोणाचे आवड जाऊ वाटते कोणाला तर जातात आता हाप टिकीट असल्या जेण्ट्सही जातात त्यांची हाप टिकीट नाही आहे पण तरी जातात